हॅलो गुड मॉर्निंग सर मला नाही का एक इन्क्वायरी करायची होती ती अशी ती की मला नाही का एक राऊटर लागतो आहे की ते इंटरनेटस संबधित पाहिजे की मला नाही का कंटिन्युअसली ऑफिसचं टास्क करायचं असताना की एकदम इंटरनेटची एकदम हाय स्पीड पाहिजे त्याच्यात ती एकदम तर मी खूप काही ऑनलाईन सर्च करत आहे मला ऑनलाईनच्या जे मी सर्च केलेलं आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये जर ऑफलाईनमध्ये काही बी ऑप्शन्स असतील का काही पर्याय असतील का मला ओके असं मग मग त्याचं काय खर्च येणार आहे इंटरनेट जोडणीसह मग मला तुम्ही ब्रँड पँड देसाल का करून पूर्ण आणि ते किती हाय स्पीड असेल मला तुम्ही त्या स्पीडची रेंज त्याचे सर्व डटेल्स तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता का आय मीन म्हणजे की मला नाही का थोडं की एकदम असा एकदम कॉन्स्टंट स्पीडनं पाहिजे इंटरनेट कारण कंपनीचे जेव्हा इंटरनेटचे इशूज होतात तेव्हा कॉलर येतो आहे मग त्याच्यात क्लाइंटचे कॉल असतात सगेत एकदम की मग मला त्याच्यासाठी एक तरी चांगला पर्याय पाहिजे तुम्ही कोणते सजेस्ट कराल मला ओके एअरटेल ते सर्व आहे ते सगळे एकदम तुमचा जो इंटरनेटचा स्पीड असेल ते पूर्णपणे मी ज वायफाय लावून घेतल्यानंतर तेवढाच असेल आणि आमच्या एरियाबद्दल एरियामध्ये मी तुम्हाला माझा एरियाचा ॲड्रेस व्हॉट्सअप करते मग तुम्ही मला त्याच्यामध्ये रेंज किती असू शकते आहे आणि कोणतं माझ्यासाठी एक चांगला असेल प्लीज एवढं मला इन्फॉर्म कराल आणि तर तुमचं काही सजेशन असेल की मी दुसरीकडे जाऊन काही बघावं तेच ते एकदम की मला त्याचे पण अशी तुम्ही मला ॲड्रेस व्हॉट्सअप करा मी थोडी चौकशी करेल आणि मी नंतरनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल